आमच्या इकडे केजाजी महाराजाची छान यात्रा भरते आणि तिथे मस्त आम्ही जातो आणि रो पण थोडं रोड वगैरे रोड बरोबर आहे नाही आणि काय म्हणते तिथं अजून लाईट लाईट नाही आहे लाईटची सोय नाही आहे अंधार अंधार राहते आणि मुली वगैरे कसं जाणार हे वगैरे त्यांनी त्याची सुधारणा केली पाहिजे आणि आम्ही सगळेजण जातो छान मस् छान आहे घोराडला यात्रा छान मोठे मोठे झुले राहतात आणि वेगवेगळे दुकानं राहतात चिवड्याचे आणि काय म्हण छान आणि पण लाईट वगैरे काही आहे नाही तिथे आणि आम्ही मस्त छान रोड आहे नदी आहे नदी ओलांडून जावं लागते मोठा पूल आहे आणि आजूबाजूला पूर्ण झाडे आहे आणि झाडे आहे आणि तिथे तरी पण आम्ही जातो छान मजा करतो आणि